होय कला आणि कलात्मिक कतीचा जवळचा संबंध असल्याच्या कारणाने जसं की आमच्याकडे जवळपास दहा ते बारा वृत्तपत्रे येतात जसं की सकाळ द टाइम्स लोकसत्ता द हिंदुस्तान लोकार्पण अध्ययन समाचार अशी बरीच वृत्तपत्रे ही विकसित आहेत आणि त्यांचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्यंत चांगल्या प्रकारे फायदा होते जसं की वेगळेवेगळे सामान्य ज्ञान जनरल नॉलेजचे जे प्रश्न येतात त्यामुळं त्यांना परीक्षेसाठी थोडा त्यांचा फायदा होतोच त्याचबरोबर त्यात काही चांगले चांगले सुविचार येतात त्या वृत्तपत्रांमध्ये आणि इतरही काही पझल्स वगैरे येतात आणि अत्यंत बाकीचं साधन जसं टीव्ही वगैरे ग्रामीण भागात कमी असल्यामुळं वृत्तपत्रांचा चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो